माझ्या भागात म्हणजे महाराष्ट्रात विशेषतः कोकण आणि पुणे या भागात अनेक प्रमुख कलाकृतींचा उदय झाला आहे पारंपरिक कला म्हणून वारली चित्रकला ही खूप प्रसिद्ध आहे ही कला आदिवासी भागात विकसित झाली असली विकसित झाली आहे आणि मुख्यतः ती पांढरा रंगामध्ये गेरू रंगाच्या पार्श्वभूमीवरती रेखाटली जातात याच्यामध्ये निसर्ग मानव आणि प्राणी यांच्या आकृती साध्या पण प्रभावी रेषांमधून दाखवल्या जातात याच्या व्यतिरिक्त गणपती सजावट ही एक समकालीन शैली बनलेली आहे जिथे वेगवेगळ्या कल्पना कलात्मक कल्पना वापरून लोक समाजप्रबोधन पर्यावरण याविषयीचे संदेश त्यांच्या गणपती सजावटीमधून देत असतात त्याच्यामध्ये पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही शैलींचा संगम दिसून येतो पुण्यामध्ये मराठी नाटक लोककला यासुद्धा प्रसिद्ध आहेत जसं की तमाशा लावणी याच्यातून देशी आणि पारंपरिक प्रभाव स्पष्ट दिसतो कारण हे आपले पारंपरिक नृत्य प्रकार आणि नाट्यप्रकार आहेत हल्ली काही लावण्यांमधून आधुनिक संगीताचासुद्धा वापर होतो त्यामुळे या प्रकारच्या लावण्या हायब्रीड शैलीमध्ये मोडतात सध्या अनेक कलाकार हायब्रीड शैली वापरत आहेत जसं की पारंपरिकसुद्धा शैली वापरून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून किंवा नवीन संगीताचा नवीन कलाचा वापर कलांचा वापर करून दोन्ही एकत्र संगम करून ते वापरल्या जातात चित्रकला डिजिटल आर्ट असे एकत्र वापरले जाणारे काही पर्याय आहेत त्याच्यामुळे नवीन प्रक प्रकारची एक समकालीन अभिव्यक्ती तयार होते एकूणच माझ्या भागामध्ये पारंपरिक मुळाशी घट्ट जोड जोडलेल्या असल्या एकूणच माझ्या भागातल्या कलाकृती या पारंपरिक मुळाशी घट्ट जोडलेल्या असल्या तरी आजच्या काळानुसार त्या विकसितही होत आहेत आणि जे नवीन त्याच्यामध्ये बदल होत आहेत तेसुद्धा आत्मसात करून या शैलींना सांभाळून नवीन शैलीसुद्धा त्याच्यामध्ये वापरून समकालीन आणि हायब्रीड अशा देशी समकालीन आणि हायब्रीड अशा तिन्हींचा प्रभाव आत्ताच्या कलेमध्ये जाणवतो